भारताच्या अनेक भागांमध्ये म्हणजे अनेक राज्यांमध्ये मुलींच्या शिक्षणा साठी त्यांना शाळेमध्ये सायकली आणि लॅपटॉप देतात तर ही योजना खूप चांगली आहे कारण सायकली देण्यामुळे मुलींना जे चालत जावं लागतं किंवा दुर्गम भागातून चा येण्याजाण्याचे जे श्रम होतात ते वाचतात म्हणजे जिथं चालत जाण्यासाठी एक तास लागत असेल तर सायकलीमुळे तोच अर्धा तास लागतो आणि त्याच्यामुळे वेळ वासतो आणि श्रम वासतात त्याचबरोबर लॅपटॉप देण्यामुळं मुलींची म्हणजे संगणकीय साक्षरता वाढते आणि मुली ह्या चालू काळासोबत राहतात त्या काळाच्या मागे पडत नाहीत आणि ह्या योजना खूप फायदेशीर आहेत असं मला वाटतं आणि ह्या योजनांमुळं भारत नक्कीच एक प्रगत राष्ट्र बनेल